श्री विठ्ठल व्यंकटेश कामत यांचं इडली ऑर्किड आणि मी हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे आणित्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांचा जीवनप्रवास त्या पुस्तकामध्ये मांडला आहे एका साधे हॉटेल ते एक पंचतारांकित हॉटेलचे मालक आणि एक इको फ्रेंडली पर्यावरणपूरक असं हॉटेल त्यानी ऑर्किड नावाचं मुंबईला सांताक्रूज एअरपोर्टच्या बाजूला बांधलं आणि ते कशा अवस्थेमध्ये बांधलं कितीतरी आर्थिक संकटातून संकटावर मात करून ते हॉटेल त्यानी बांधलं घरगुती संकटं त्यांच्या भावांनीसुद्धा त्यांना विरोध केला पण तरीसुद्धा त्यांनी न डगमगता अतिशय शून्य म्हणजे शून्यापासून सुरुवात करून परत त्यानी ते हॉटेल शेवटी बांधलंच आणि त्यांना आंतरराष्ट्रीय हा पर्यावरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असं ते ऑर्किड हॉटेल आणि ते मी त्यांच्याकडे त्यामुळच खूप एक आदर्श म्हणून पाहतो